महाराष्ट्रातली शिक्षण संस्था अशी आहे की सगळेजणं मराठी भाषेकडे खूप कमी झाले आणि इंग्लिश मिडियमला खूप आता माझं मुलं पण इंग्लिश मिडियमलाच आहे मराठी मिडियममध्ये कोणी सहसा टाकायला पाहात नाही जिल्हा परिषदच्या शाळा आहे या या शाळेमध्ये साधारण नऊ ते दहा मुलंच असतात मुलं मुली आणि इंग्लिश मिडियमच्या शाळामध्ये सगळे आता इंग्लिश मिडियमकडेच लक्ष देतात मराठी मिडियमकडे कोणी लक्ष देत नाहीत आणि या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये फीज खूप जास्त असते फीज म्हणजे कोणी दहा हजार कोणते वीस हजार कोणते तीस हजार आता शिक्षणाची म्हणजे पूर्ण शिक्षणाचं असं झाला आहे का पूर्ण ज्या घरी पैसा असला त्याच घरी शिक्षणाची व्यवस्था असते ज्या घरी ज आता एखादं आई वडील गरीब असले आता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत असते आणि ज्या घरी पैसे असले ते लोकं इंग्लिश मिडियमला टाकत असते